सर्वप्रथम जे जगामधे पाच कंट्र्या आहेत त्याच्यामधे सगळ्यात पहिले येते भारत दुसरं येते यूनास्टेट ऑफ अमेरिका तिसरं येते स्विझरलॅन चौथे येते साऊथ आफ्रिका आणि पाचवं आहे वेस्टइंडीस